माझा आवडता कलाकार विक्की कौशल आहे विकी कौशलची मूवीस बघायला मला खूप आवडतं त्याची अॅक्टिंगही मला खूप आवडते त्याचं बोलणं हे सगळं मला खूप आवडतं त्याच्या मूव्हीत मी मला इन्स्पिरेशन मिळते की मी पण असं काहीतरी काम करावं आणि त्याच्यासारखं बनावं भरपूरशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी अॅक्टिंगची क्लासेस घ्यावं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी त्याचं ऑडिशनही द्यावं मला असं वाटते की त्याला बघून आम्हीही स्वतःला काहीतरी बनायला पाहिजे काहीतरी आपल्या लाईफमध्ये करायला पाहिजे आणि कुठल्या तरी फील्डमध्ये आपलं छान करिअर बनवायला पाहिजे त्याची मूव्हीनी मला खूप इन्स्पिरेशन मिळते मला असं फील होते की मी पण कधीतरी त्याच्यासारखं छान अॅक्टर होणार छान कलाकार होणार